मला असं लिहिण्याची आवड नाही आहे जसं मी पूर्वी पण सांगितलं आहे पण गद्य किंवा पद्य लिहिणं म्हणजे हे माझ्यासाठी खूप कठी ण गोष्ट आहे पण मी सोशल मीडियावरती असं काही पोस्ट करत असते जे एकदम नॉम बेसिक म्हणजे काही फोटो वगैरे असतील फोटोबद्दल मी लिहिते किंवा काही व्हिडिओबद्दल मी लिहित असते तर त्याच्यावरती मला खूप साऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींचे कमेंट्स आले आहेत की तू खूप चांगलं लिहिलं आहेस वगैरे आणि परत मी वाचन करत असते त्यामुळे जिथे मला काही पद्य किंवा गद्य मला आवडले तर मी ते रिपोस्ट करते पण मी त्याच्यावरती लोकांनी मला माझ्या मित्र मैत्रिणींची येत असतात मॅसेज की खूप चांगला लिहिलं आहे खूप चांगलं आहे वगैरे त्याच्यावरून मी त्यांना याची कल्पनासुद्धा देते की हे मी लिहिलेलं नाही आहे मी कुठेतरी वाचलं मी तेच रिपोस्ट केलं आहे त र म्हणजे गद्य किंवा पद्य मी भविष्यात जर मला मिळाला चान्स की ते लिहायचं आहे वगैरे तर मी करेन सध्या तरी आम्ही तसं काही लिहित नाही आणि मुळातच मी कोणाला जर पाठव मला पाठवायचं असेल जर मला माझ्या गोष्टी एक्सप्रेस करायच्या असतील याच्या थ्रू तर मी असं गुगलवर जाते किंवा आता ती गोष्ट आली आहे चॅटजीपीटी नावाची त्याच्यामध्ये एक मी माझ्या पण शब्दात रफ शब्दात सांगते की मला हे तुम्ही चांगल्या माझे हे एक थिंकिंग आहे म्हणजे माझे विचार आहेत तर हे तुम्ही मला तुमच्या शब्दात करून द्या तर त्याच्यामधून मला एक छान अशी पोएट्री ते करून देतात आणि मी ते मग पाठवते पन मी असे विचार मांडू नाही शकत माझी असे एकदम असं राईटरसारखे चांगल्या याच्यात